भारतातील साधारण लोक बसने किंवा मग बा गाडीने किंवा मग कारने प्रवास करतात साधारणतः ग्रामीण भागामध्ये बसचा वापर जास्त प्रमाणात केला जातो आणि थोड्याफार गाडीचा पण वापर केला जातो आणि प्रवास करत असताना बसस्टॉपच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी बसस्टॉप आहे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते त्यामुळे वृद्ध लोक बालक यांना थोडी अडचण जाते कारण त्या ठिकाणी गर्दीमुळे पडण्याची किंवा मग चडाओढ करण्या वर जाण्यासाठी चढाओढ होते त्यामुळे पडण्याची शक्यता असते तर सामान्यतः महामंडळाने या सुधारणेसाठी एकतर बस थोडं बस वाढवायला हवी ज्या ठिकाणी एक किंवा दोन बस असेल त्या ठिकाणी जास्त लोकसंख्येच्या प्रमाणात त्या ठिकाणी बस सोडायला हवेत आणि एक चांगल्या प्रकारे सुविधा पुरवायला हवीत तसेच साधारणतः जास्त ग्रामीण भागामध्ये मोटरसायकलचा वापर केला जातो तर त्या ठिकाणी पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात सध्या वाढलेले आहेत तर त्यावर कुठंतरी आळा घालायला हवा कारण की ग्रामीण भागामध्ये पैशाचं थोडं प्रॉब्लेम होते त्यामुळे थोडे रेट कमी व्हायला हवेत असं वाटत आहे